आप आमच्या असं गोष्ट आहे की आमच्या समोरच्या माणसांना मराठी कळत नाही पण आम्हाला कळल ते आम्ही ते मराठी वड कसा यूज करायचा आणि त्या माणसाला कसं समजवाचं ते आपल्याला सरका आझे